हो बरोबर आहे खूप जण शहरात जातात तिथेच त्यांचं स्थगि स्थायिक होतात आणि त्यामुळे तरुणांना खूप सामो समोर खूप विशिष्ट प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागतो कोण कारण मुली त्यांच्या शर शहरामध्ये स्थान सोडून ती कधी गावाकडे यायला बघत नाही पण मुलं हे गावाकडेच गावाकडेच राहण्याचं पसंती करतात ते त्यांच्या घरच्यांबरोबर आपल्या घरच्यांबरोबर त्यांना टाइम वगैरे स्पे घालवणे खूप चांगलं वाटतं पण तसं नाही आहे जर कोण गेलं शहरात मुलींपैकी तर ते दहापैकी आठजणी तर त्या तिथेच थांबतात पण मुलांचं तर त्याहून व्यतिरिक्त त्याच्याहून बरोबर उलटं आहे मुलं जर दहाजण शहरात गेले तर ते आठजण परत यायला बघतात आणि स्वतः गावाकडे काहीतरी व्यवसाय करायचा प्रयत्न करतात आणि त्याच्यात त्यांचा उदार त्यांच्या गोष्टी काही असतील तर त्यातनं ते स्वतःहून काहीतरी करून टाकतात करतात पण मुलींचं तसं नाही आहे त्याच्यामुळे मुलांना खूप सामोरं मुलांना खूप सामोरं जायल लागतं त्या गोष्टींच्या आणि त्याच कारणास्तव मुलांना शहरामध्ये स्थायिक व्हायला देखील लागतं काही इतर वेळेस त्यांचं आपल्याकडे भा बघायचं झालं तर कोकणचा कोकण पट्ट्यामध्ये असं आहे की मुलगी जर मुंबईची असेल तर मुलगा पण देखील तिला मुंबईचाच हवा असतो जर मुलगा गावी आहे तर त्याला जास्त एवढा प्रतिसाद नाही आहे पण जर मुलगा मुंबईचा आहे आणि मुलगी गावाची आहे तर त्याला प्रस प्रति प्रतिसाद आहे हे का असं का तर त्यामागे सगळ्यांची लोकांची मेंटॅलिटीच ती झाली आहे की श शहरांपेक्षा मु मुलां मुलं गावाकडचं गावापेक्षा शहरांकडची मुलं जास्त कमावतात पण असे चुकीचं आहे ह्यावरुन चर्चा करणे ह्या उलटही होऊ शकते गावाकडचाही तरूण खूप जास्त चांगले व्यवहार वगैरे ज्ञान चांगलं असेल तर तो ही चांगले पैसे कमवू शकतो असे मला वाटते थँक्यू